नमस्कार तुम्ही आम्हाला कळवले आहे की घनराज इमारत ही केंद्रीयकृत गॅस पुरवठ्याकडे वळली आहे त्यामुळे आता वैयक्तिक आर आरक्षणाची आवश्यकता नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला ही विनंती करतो की आमचे आरक्षण त्वरित रद्द करावे यासाठी आरक्षण संदर्भ क्रमांक आमचा असा आहे चाळीस वीस सत्तर ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी वीस शून्य हा आमचा आरक्षण संदर्भ क्रमांक आहे हा तुम्ही रद्द करावी ही विनंती आहे आणि केंद्रित पुरवठ्यामुळे आम्हाला गॅस सिलेंडरची गरज नाही हे खूप चांगले झालेले आहे त्यामुळे याचे यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार तुम्ही केंद्रीय केंद्रीकृत गॅस पुरवठ्यासाठी आमची इमारत निवडली याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि अशा नवनवीन सुविधांचा आम्हाला अनुभव घेता येत आहे याचे खूप समाधान वाटत आहे अशा योजना या प्रत्येक इमारतीत प्रत्येक घरात झाल्या पाहिजेत असे आम्हाला वाटते प्रत्येक ठिकाणी ही केंद्रीकृत गॅस योजना सुरू करावी अशी आमची नम्र विनंती आहे व पुन्हा एकदा आमचा आरक्षण आरक्षण संदर्भ त्वरित रद्द करावा अशी विनंती करते त्यामुळे कृपया अर्ज रद्द करावा ही पुनश्च एकदा विनंती थँक्यू